हां नमस्कार जोगळेकर टूर्स अँड ट्रॅवल्स हो हो बरोबर बरोबर हो हो हो हो बोला ना मॅडम जरूर बोला हो हो आपला परिचय सांगाल का बरं बरं

बरं अरे जरूर

खरं आहे मलाही तसंच बरं वाटतं आहे

हो हो हो आहेत ना आमच्या हो आहेत अगदी आहेत अगदी आहेत हो नक्की नक्की हो हो हो हो नक्की आता असं आहे की आमच्याकडे ज्या छोट्या टूर्स आहेत त्या आमच्या स्वतःच्या पण आहेत आणि कस्टमाईज पण आम्ही देतो म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र हे राज्य विविधतेने नटलेलं आहे आणि त्यामधली अनेक शहरं छत्तीस जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रात पण त्यातली काही महत्वाची शहरं आहेत जसं की मुंबई पुणे नागपूर या तीन शहरांमध्ये किंवा एक चौथं आपण औरंगाबाद घेतलं ज्याला आता छत्रपती संभाजीनगर म्हणतात तर या प्रत्येक सिटीमध्ये आम्ही एकेक दिवसाचं पर सिटी नेतो म्हणजे समजा तुम्ही आता दादरच्या आहात आणि म्हणजे मुंबईतल्या त्यामुळे तुम्हाला मुंबई फिरवण्यामध्ये तसा काही आमचं नाही कारण तुम्ही आताचा अटल सेतू पाहिला आहे कोस्टल रोड नक्कीच पाहिला असेल जर का तुम्ही मुंबईच्या बाहेरच्या असतात तर तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी एका दिवसाच्या दाखवल्या असत्या पण मी तुम्हाला असं सुचवेन की जर का तुम्हाला छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचं नवं नामकरण झालं आहे ते जायचं असेल तर मी तुम्हाला नक्की सुचवेन की तिथे आम्ही तुम्हाला एकतर पूर्ण छत्रपती संभाजीनगर दाखवतो तिकडची खाऊगल्ली नंतर संभाजीनगरचे वस्त्रकाम तिकडच्या वेगवेगळ्या व विविधता त्या दाखवतो नंतर अजिंठा आणि एलोरा हे जे तिकडनं जवळ आहे की ज्या शेकडो वर्षापूर्वींच्या नैसर्गिक लेण्या आहेत आणि ज्याचं जतन महाराष्ट्र शासनाने आणि एम टी डी सीने केलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बस प्रवास बोट प्रवास सगळंच आहे तो पण आम्ही तुम्हाला दाखवतो तिकडचा किल्ला आम्ही दाखवतो औरंगाबाद फोर्ट त्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि हो हो हो हो हो हो हो हो खरं आहे हो हो हो हो हो हो सांगतो ना सगळ्यात पहिलं म्हणजे औरंगाबाद बघावं म्हणजे संभाजीनगर तेवढं कमीच आहे जर का तुमच्याकडे एक दिवसच असेल तर आम्ही मग त्या शहरामध्येच तुम्हाला फिरवतो मार्केट झालं तिकडचा मोठा किल्ला झाला एक आमचं मोठं झू आहे एक मोठी लायब्ररी आहे इतिहासाची ज्याची आवड आहे त्या लोकांसाठी असे आम्ही पाच सहा गोष्टी आणि खाऊगल्ली जर का तुम्ही फूडी असाल तर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरची जी विशेषता आहे ते पण आम्ही इकडचे तरी पोहे वगैरे वेगवेगळे प्रकार तुम्हाला तिथे आम्ही प्रत्यक्ष नेतो जर का तुमच्याकडे दोन दिवस किंवा अडीच दिवस असेल तर आम्ही तुम्हाला या लेण्यांमध्ये पण नेतो आणि अजून जास्ती आम्हाला दाखवता येतं आता राहिला गोष्ट हॅम्परचा तर शक्यतो आम्ही इतकी तयारी करतो की आपल्या प्रवासाचा दिवस एकादशी चतुर्थी नाही ना हे पण बघतो आणि जर का असेल नसेल तर त्या पद्धतीने आम्ही शुद्ध शाकाहारी आणि पौष्टिक असे ड्राय स्नॅक्स आणि कंप्लीट पॅकेज त्याच्यामध्ये काही आमच्याकडे हिडन नाही तुम्ही फक्त रिकाम्या पोटी या आणि आमच्याबरोबर आनंद घ्या असं आमचं पॅकेज आहे

हो हो नक्की नक्की हो हो नक्की आणि तुम्हाला अजून काही माहिती वाढ लागली तर जरूर मला कळवा चालेल हो हो चालेल चालेल चालेल धन्यवाद नमस्कार